हॅलो यस कोणता रोल आहे नक्की

हो आहेत आहेत हो सर आहे

अच्छा अच्छा बरं अजून कोण असणार त्याच्यामध्ये ओके ओके आता सुरू हे सुरू झाले का प्रोजेक्ट ओके ओके जरूर जरूर

हो चालेल प्रश्न तसे काही नाही तरी म्हणजे कॉल काही सांगू शकता चालेल कधीपर्यंत कॉल येऊ शकतो काही सांगू शकता

ओके ओके ओके हो जरूर थँक्यू